स्मार्टफोन फोटोग्राफीचे खूप सारे फायदे आहे आणि ती फार गरजेची गोष्ट आहे की स्मार्टफोन हा आपल्यासोबत कधीही आपल्यासोबत असतो केव्हाही आपल्याला वाटेल की आपण को काही काही करू शकतो कुठंही फोटोग्राफी त्या ठिकाणी आपण कॅमेरा कॅमेराचा कॅमेरा कॅमेरा कॅमेरा आणि कॅमेरा खूप जपून हाताळावा लागतो त्यामुळे कॅमेरा आपण प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही पण हा जो काही स्मार्टफोन आहे तो आपण कॅरी करण्यासाठी इजी टू कॅरी असल्यामुळे सोप्या पद्धतीने आपण तो आणि कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि तो सोबत असतो त्यामुळे आपल्या कधी वाटेल की आपण आता फोटो काढला पाहिजे तेव्हा आपण फोटो काढू शकतो एकदम स्विफ्ट आणि आजकालचे जे स्मार्टफोनमध्ये कॅमेरे आहेत ते फार एच डी क्वालिटी म्हणजे डी एस एल आरच्या तोडीने फोटोग्राफी करू शकतात ते कॅमे त्यामुळे ती जी काही स्मार्टफोन फोटोग्राफी जी आहे तर ही फार फायद्याची आहे गरजेची गरजेची आहे आणि तिच्यामुळे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जे काय असं आपण म्हणतो जर्नलिझम बातमी बातमीदार जे काय असतात ते त्याचा फार वापर करतात आणि त्यांच्यासाठी पण गरजेचंच आहे ते किंवा आपण कुठं फिरायला गेलेलो आहे आपले जे आवडते क्षण आहे ते कैद करण्यासाठी प्रत्येक वेळेस आणि कॅमेरा हा किमतीने महाग असल्यामुळे स्मार्टफोनच्या तुलनेत कॅमेरा फार महाग येतो स्मार्टफोन स्वस्त येतो आणि स्वस्त असते स्मार्टफोन प्रत्येकाकडे असतो त्याच्यामुळे ह्या त्याच्यामुळे ही फोटोग्राफी जास्त प्रमाणात केली जाते स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी जास्त प्रमाणात केली जाते तुमचे फंक्शन्स असतील काही कार्यक्रम असेल कुठे कधी आपण स मोबाईलच्या मार्फत स्मार्टफोनमार्फत आपण फोटोग्राफी करतो किंवा काही काही कोणाला दाखवायचं असेल तर फोटो काढून आपण पाठवू शकतो खूप सोप्या पद्धतीने मला स्मार्टफोन फोटोग्राफी आवडते कारण हेच खूप सारे फायदे आहे त्याचेवाले तुम्ही स्मार्टफोन फोटोग्राफीमार्फत तुम्ही फोटोग्राफी तुमचं स्किल डेव्हलप करू शकता तुम्ही चांगल्या प्रकारची फोटोग्राफी शिकू शकता प्रत्येक वेळेस तुम तुमच्यासोबत कॅमेरा नसतो त्याच्यामुळे तुम्ही स्मार्टफोनने केव्हाही फोटो काढू शकता कुठे कुठेही फोटो काढू शकता त्या त्याच्यामुळे स्मार्टफोन फोटोग्राफी फार महत्त्वाची आहे आणि स्मार्टफोन फोटोग्राफी केल्याने बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण पुरावा म्हणून वापरू शकतो ते फोटो पुरावा हे करू शकतो किंवा काही अविस्मरणीय क्षण आपण त्यात कैद करू शकतो जे की आपण कधी विसरणार नाही आहे असे क्षण आणि ते क्षण आपल्याला नंतर फार आनंद देतात बघितल्यानंतर अशाही गोष्टी असतात जे फोटो जे कॅमेऱ्यात काढले जातात तेच फोटो आपण स्मार्टफोनमध्ये काढू शकतो आणि तेच फोटो स्मार्टफोनमध्ये काढल्याने आपले बरेचसे फायदे होतात की जसं की आपण जे फोटो काढलेले ते आपल्याला केव्हाही बघता येतात कोणाला पाठवता येतात ते सांभाळून ठेवता येतात प्लस कॅमेऱ्यासारखं त्याला मग त्याचं मेमरी कार्ड कार्ड नाही किंवा मग ते पुन्हा मग आपण त्याचे स्टोरीज स्टेटस लावण्यासाठी पुन्हा ते मेमरी कार्डमधून पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये टाकणे मग ते त्या पी सीच्या सहाय्याने असतील किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने असतील या सगळ्या जे काही झंझटी आहे ज्या कटकटी आहे आपण म्हणतो की टाइमपास प्रोसेस आहे ही वेळ वेळ खाऊ प्रोसेस तर त्या वेळ खाऊ पद्धतीवर मात करणारं हे जे काही स्मार्टफोन फोटोग्राफी आहे हे जी गोष्ट आहे आणि फार महत्त्वाची आहे सोप्या पद्धतीने आहे त्याच्यामुळे इझी असं कोणी पण फोटो काढू शकतं फोटोग्राफी करू शकतं स्मार्टफोनच्या सहाय्याने आणि आता बघायला गेलं तर डिजिटल मीडिया असेल न्यूज जे कोणी बातमीदार असतात पत्रकार तेसुद्धा स्मार्ट्सफोन फोटोग्राफीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि बरेचसे चित्रपटच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी किंवा संबंधित फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनचाच वापर केला जातो आणि ते गरजेचं आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही असंही काहीच ठिकाणं असतं ज्यावेळी चित्रपटाचं शूटिंग किंवा अशी काहीतरी एकदम फोटोग्राफी केली जाते त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाणं शक्य नसतं आणि या सगळ्या कारणां च्या ठिकाणी स्मार्टफोन फोटोग्राफी ही एक काय म्हणता एक जालीम उपाय त्याच्यावरती बनलेला आहे आजच्या युगामध्ये आणि भरपूर लोक प्रचंड लोकसंख्येने लोक स्मार्टफोन फोटोग्राफीला प्रतिसाद देत आहे खूप आणि लोक समाधानी पण आहेत त्या गोष्टीमुळे त्याच्यामुळे स्मार्टफोन फोटोग्राफी चे खूप सारे फायदे आहे तोट्यांबद्दल बोलायला गेलं तर त्याचे तोटे पण आहे परंतु एवढे नाही फायद्यांच्या तुलनेत तोटे फार कमी आहे आणि तोटे पण एवढे काही नाही आहे की सपोज एखाद्याला फोटो एक काही फोटो जे असतात जे वेदना देतात तर ते फोटो मुळात ती फोटोग्राफी कौशल्यावरती डिपेंड आहे की काही फोटो जे असतात काही क्षण ते माणसाला खूप दुःख यातना देतात ते फोटोग्राफीचा तोटा नाही आहे खरंतर तो तो तर फोटो फोटोग्राफीचा फायदाच आहे की आपण ते क्षण जपून ठेवलेले परंतु फायदे जे काही आहे ते फारच म्हणजे की आधुनिक आधुनिकी करणाकडे वळत असलेला हा लोक प्रवाह आणि त्याच्यामध्ये घडलेला हा एक खूप मोठा आविष्कार आहे की स्मार्टफोन फोटोग्राफी आणि त्याच्यामुळे स्मार्टफोन फोटोग्राफी ही मला आवडते आणि ती आवडतच राहणार कारण हे कॅमेऱ्याच्या तुलनेत खूप सोपं आहे ऑपरेट करायला पण सोपं आहे आणि जास्त झंझट नाही याच्यावाली आणि क्विक आपण कुठेही फोटो काढू शकतो कधीही आणि आजच्या बदलत्या काळानुसार ते फार गरजेचं आहे आणि ती बदलत्या काळाची असलेली गरज आहे आणि ही गरज आपण गरज म्हणूनच वापरली पाहिजे याचं व्यसन न लावता की कुठेही आपण फोटो काढत बसायचं आणि त्याच्यातच धुंद रहायचं त्याच गोष्टी करत बसायच्या याला काही तथ्य नाही लिमिट प्रमाणामध्ये असलेली ती गोष्ट आहे आणि प्रमाणातच केली पाहिजे त्याच्यामुळे स्मार्टफोन फोटोग्राफी ही प्रत्येकाने केली पाहिजे आणि ते जे स्मार्टफोनचं फीचर आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे फोटोग्राफीचा आनंद घेतला पाहिजे आणि एक चांगलं फोटोग्राफर म्हणून आपण जगासमोर उपस्थित राहिलं पाहिजे